तर मला वाचनाचा छंद असल्यामुळे जी ती मिळतील तितकी पुस्तके मी वाचण्याचा प्रयत्न करत असते असेच एकदा मला माझ्या मैत्रिणीने वाळवंटातील वाट असे शीर्षक असलेले पुस्तक दिले शशिकला उपाध्ये नावाच्या माहिती नसलेल्या अशा लेखिका होत्या तिने पुस्तक दिले म्हणून ते मी घेवून ठेवले पण ते वाळवंटातील वाट काय असेल असा मला प्रश्न पडला वाचू का नको लेखिका देखील नवखीच होती असा मला प्रश्न पडलेला होता पण मला जेव्हा रिकामा वेळ मिळाला तेव्हा म्हटलं आपण बघूया वाचून म्हणून मी जेव्हा पुस्तक उघडले तेव्हा तो कथा संग्रह होता आणि ज्या स्त्रियांच्या स्त्रियांच्या जीवनावर तो कथा संग्रह होता ज्या स्त्रियांच्या आयुष्यात खूप कष्ट व्यथा प्रस अडचणी असे प्रॉब्लेम समस्या होत्या त्यांच्या कथा त्यांनी मांडलेल्या होत्या आणि त्या प्रसंगातून त्या स्त्रिया कशा निभावतात ह्याचं उत्तम असं त्यांनी चित्रण केलेलं होतं मी वाचता वाचता त्या पुस्तकात खरंच रंगून गेले वेगवेगळ्या गावातल्या वेगवेगळ्या पेशा असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीतल्या स्त्रियांचं ते चित्रण होतं त्यांच्या आयुष्यात ज्या माहेरी असताना किंवा सासरी जिथं त्या नोकरी करत होत्या किंवा जिथे त्या वावरत होत्या अशा त्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे त्यांच्या जीवनात ज्या अडचणी समस्या आलेल्या होत्या त्याच्यात त्या स्त्रिया असून कसं त्या समस्येला त्या समोर जातात आपले आपल्या समस्या कशा निभावतात ह्याचं उत्तम चित्रण नावाचं शीर्षकच होतं वाळवंटातील वाट जे स्त्रियांचं आयुष्य असं मखमली गालीचा नसून किती अडचणी तप्त त्यांना त्रास मनस्ताप दुःख अडचणी समस्या असं येऊ शकतं तरी पण स्त्री ही मुळात कणखर असल्यामुळे ती आपल्या या अंगभूत गुणांमुळे त्या सर्वांवर मात करून कसा मार्ग काढते आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं मुलांचं आयुष्य कसं घडवते ह्याचं उत्तम चित्रण त्या कथा संग्रहात होतं तो मला खूप छान अनुभव मिळाला